नमस्कार शुभम पार्सल पॉईंट ओके मला ऑर्डर करायची आहे पंधरा तारखेसाठी दुपारच्या जेवणासाठी आमच्या घरी कार्यक्रम आहे आणि मला एक साधारण आठ जणांचं जेवण त्या दिवशी दुपारी लागणार आहे मी तुमचा त्या दिवशीचे तुमचे वाराप्रमाणे मेनू आहेत आणि मी ते वाचलेले आहेत आणि मी त्यानुसार तुम्हाला ऑर्डर करते आहे मला आठही जणांसाठी पुऱ्या नको आहेत फुलके हवे आहेत भाज्या वाचल्या मी मेनूमध्ये त्या दिवशीच्या तर बटाटा भाजी त्यातली नको आहे मेनूनुसार त्या दिवशी फणसाची भाजी आहे अळूची भाजी वालाचं बिरडं आहे पनीर चटपट आहे या सगळ्या भाज्या हव्या आहेत बटाटेवडे आणि दहीवडे असे दोन्ही ऑप्शन्स आहेत तर त्यातले मला बटाटेवडे नको आहेत दहीवडे चालतील कोथिंबीर वडी हवी आहे कैरीची डाळ हवी आहे पेरू सफरचंद रायता हवा आहे बाकी जे तुमचं महाराष्ट्रीयन थाळीमध्ये जो काही तुमचा मेनू आहे चटणी सोलकढी तर ते सगळं व्यवस्थित हवं आहे स्वीटमध्ये जे तुमचे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये मी चूज करते आहे मूगडाळ हलवा तर मूगडाळ हलवा चालेल पॅकिंग सगळ्याचं व्यवस्थित असावं जे काही पातळ त्याच्यातले मेनू आयटम्स आहेत ते सगळे व्यवस्थित पॅकिंग यावं मी पुन्हा एकदा सांगते आठ जणांसाठी पंधरा तारखेला दुपारी दीड वाजता आम्हाला ही मी ऑर्डर तुम्हाला देते आहे भाज्यांमध्ये भाज्या फार तिखट नकोत फार सपक नकोत साधारण मध्यम असाव्यात आणि बाकी पापड वगैरे सगळं तुमचं व्यवस्थित पॅक यावं फुलके मऊ असावेत एक विचारते आहे की जेवण तुम्ही साधारण आम्हाला किती वाजेपर्यंत द्याल म्हणजे आम्हाला दुपारी दीडला हवं आहे सो त्याच्या अर्धा तास तरी आधी तुमचं ते जेवण घरपोच मिळावं अशी अपेक्षा आहे पूर्ण आठ जणांचं जेवण स्वतंत्र पॅकमध्येच पाट पाठवा एकत्र नको आणि कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन मी त्याच्यामध्ये चूज करते आहे सो मी तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी त्या दिवशी देते आहे न धन्यवाद